आमच्याकडे म्हणजे चोवीसही तास वीज असतं पण म्हणजे एखाद्या म्हणजे वातावरणामुळे कधी वीज बंद केल्या जातीन म्हणजे जर पावसाळ्यामधे तर जास्त तर वीज बंदच केल्या जाते कारण पावसाळ्यामधे व वातावरण चांगलं नसते ना तर म्हणजे जास्त हवा पाणी असल्यामुळे वीज न वीज म्हणजे हे होऊ शकतं फॉल्ट जास्त करून बंदच करण्यात येते तर म्हणजे जेव्हा वातावरण खराब असते त्या वेळेस बंद केल्या जाते आणि ज्या वेळेस वातावरण चांगलं असलं त्या वेळेस त चालूच असते आणि म्हणजे उन्हाळ्यामधे चालूच असते चोवीसही तास आणि हिवाळ्यामधेही चोवीस तास वीज चालूच असते आणि म्हणजे तर आम्हाला फक्त पावसाळ्यामधे प्रॉब्लेम येतो विजेची आणि तेही म्हणजे आता सर्वांकडेच प्रॉब्लेम असतो पावसाळ्यामधे विजेची कारण ते वातावरणाच्या इकडे आहे ना कारण वातावरण खराब असल्यामुळे ते वीज चालूच ठेऊ शकत नाही कारण विजेज विजेमुळे विजा कडकू शकतात अशा म्हणजे काही प्रॉब्लेम अडचण म्हणजे प्रॉब्लेम्स असतात की ते होऊ शकतात काही घटना होऊ शकतात त्यामुळे म्हणून ते विजा बंद केल्या जातो पावसाळ्यामधे